माझ्या मुलाला ना परदेशामध्ये नोकरी लागलेली आहे तर त्यासाठी मला त्याचा पासपोर्ट काढण्याची गरज आहे तर ते पासफोटं काढण्यासाठी जन्मप्रमाणपत्राची प्रत लागते तर ती जन्मप्रमाणपत्राची प्रत मागवणं मागण्या म्हणजे घेण्यासाठी कुठल्या कुठल्या कागदपत्राची गरज आहे ते मला त्याची थोडी माहिती हवी होती तर तुम्हाला कुठले कागदपत्र मी सबमिट करायची गरज आहे तर त्याविषयी थोडंसं माहिती दिली तर बरं होईल मग थोड्या दिवसांनी मी ते मा मला माहिती मिळाल्यानंतर मी पासपोर्टसाठी किंवा जन्म प्रमा प्रमाणपत्र जे कागदपत्र लागणार होती ते मी त्या कार्यालयामध्ये दाखल केली आणि त्यानंतर मला माझ्या मुलाचं जन्म प्रमाणपत्र मिळून गेलं